हॅलो बोल ना कशी आहेस तू अगं मी बरी आहे आता आमच्या दादाचं लग्न आहे ना हां तर तू येशील तुझ्या सगळ्या कुटुंबाला घेऊन आणि तू पण येशील आज्जींना पण सांग अगं आत्ता म्हणजे बावीसला हळदी आहे तेवीसला मेहंदी आणि चोवीसला लग्न आहे चालू आहे तयारी आता हळूहळू म्हणजे त्या दिवशी आम्ही बस्ता भरायला गेलो होतो मग कपडे वगैरे घेतले सगळ्यांना ऐक ना मी काय म्हणते आहे तू आता आहे ना आजच ये आमच्या घरी म्हणजे कसं बावीसला हळदी आहे ना मग आपण सोब सोबतच आवरु या सगळं तू असे येताना पिवळ्या पिवळ्या रंगाचे कपडे घेऊन ये हळदीसाठी आणि मेहंदीसाठी अशी ग्रीन म्हणजे हिरवा किंवा मेहंदी कलरचा असा लेस आण म्हणजे आपण सगळे असे सेम सेम घालूया कपडे अरे नाही सांगू नको येस तू यायलाच पाहिजे माझ्या भावाचं लग्न आहे यार असं असतं का बरं बरं ठीक आहे मी नवरदेवालाच पाठवते तुला आणायला म्हणजे तू येशील त्याशिवाय येणार नाही हो हो चालेल ऐक ना तू माझ्या हातावरती मेहंदी काढून देऊ शकतेस का गं कारण की मला आहे ना मला मेहंदी काढून द्यायला कोणीच नाही आहे हो हो चालेल ऐक ना पण येना येताना आहे ना तू तुझे सगळं सामान घेऊन ये व्यवस्थित आठवणीने घेऊन ये अरे कुठून नाही म्हणजे घरूनच येईल तो येताना आणि मग मी त्याला सांगेन तुझ्या घरी जा आणि तुला घेऊन ये येताना हा तू तुझं सगळं आवरून ठेव तुझी बॅग बिग भर सगळे तुला काय दागिने वगैरे आणायचे असतील ते सगळे व्यवस्थित आण घालायला आणि मला आहे ना माझ्या दादाला लग्नासाठी असं एक असं गिफ्ट द्यायचं आहे की म्हणजे इतक्या दिवसानी असं नाही का लग्न झा ठरलं आहे त्याचं तर मग काय देऊ मी त्याला अरे बघ ना आता माझ्या वहिनी आहेत ना ऐक अरे ते आता कॉमन झालं ना बघ ना आता माझा दा म्हणजे आता माझ्या वहिनी या इकडच्या रत्नागिरीच्या इकडच्याच आहेत आणि माझा दादा शिकायला गोव्याला होता म्हणजे असं मेमरेबल असं काहीतरी द्यायचं आहे मला मग काय देऊ शकते त्यांना हे अरे तू कशाला तू दिलं काय आणि मी दिलं काय एकच ना माझं भाऊ तो तुझा पण भाऊ आहे ना अरे नको असू द्या मी घेते गिफ्ट तू नको आणूस काय एवढं काय त्यात हो हो मी करते पण नक्की या आणि घरच्यांना पण सगळ्यांना सांग यायचं आहे म्हणून हां मी आवरते आणि माझ्या हातावरची तूच मेहंदी काढ लवकर येशील हो हो हो चालेल ठेवते बाय थँक्यू